अं नवरात्री नवरात्र नवरात्रीची वर्गणी केली मी कोमल बोलत आहे तेच म्हटलं वर्गणी केली की नाही केली चालुए का काय व्यवस्था डीजे बीजे काय सांगितलंय

त्याच्यामधे काय काय घेणारएत मग आता वर्गणी वर्गणी केलीए तर तुमच्यात व्यवस्था काय काय केलीय आता काय काय करणार आहात

जेवणाची व्यवस्थाए

जेवणामधे काय काय हा हा

आणि गरबाचं ते गरबा खेळतात ना त्यांना मग काही गिफ्ट बीफ्ट काय हवं आहे

गरबा खेळतात ना मुली

पण त्यातल्या विजेत्यांना काही गिफ्ट देतात हा हा हा हा म्हणजे वैयक्तिकए सगळ्यांसाठी अच्छा अच्छा हा हा हा बरं हो हो आमचे पण आमचे आमच्या इथं पण चालू होतं ना म्हणून विचारत होते की तुमच्या हिकडे काय आहे का नाहीए चालू हो हो आमची झाली सगळं आमची झाली वीस हजार रुपये

स्पेशल काय नाही आपलं हेचय सगळे गरबा खेळायचा काही डीजे जेवण आं डीजे घेतला आठ हजाराचा

आमचा घरगुती आमचा घरगुती आहे ना त्याच्यामुळे

अच्छा हो हो ठीकए ठीकए

ठीकए ठीकए